एक कलाकाराला खूप साऱ्या आव्हानांना सामोरे जावे लागते जर एखादा कलाकार काही नृत्य साजद सादर करत असेल स्टेजवर आणि काही ठरावीक लोकांना जर ते नृत्य आवडलं नाही तर ते आपल्याला नावं ठेवतात किंवा त्यांना टाॅर्चर करतात किंवा त्यांना ट्रोल करतात तर असं न करता आपण त्यांना मोटीवेट केल्याजोगं पाहिजे कारण प्रत्येक जण हे पैशासाठी किंवा आपल्या पोटापाण्यासाठीच करत असते त्याच्यामुळे त्यांना हे असे कधीच करू नये आणि कुठली कला साहित्य सादर करताना जर मला कुठली कमतरता वाटली कं सामग्रीची तर मी ती ॲडजेस्ट करून घेते जसं झालं तर आपण पायात पैंजण घालतो लावणी सादर करताना जर ती माझ्याकडे नसेल तर मी दुसरं काही त्याच्यामधे ॲडजेस्ट करू शकते किंवा मी ते नाही घातलं तरी काही हरकत नसते